हां गुड मॉनिंग स हो मी साक्षी बोलत आहे माझं मुलाला नर्सरीमध्ये ॲडमिशन करायची आहे तर तुम्ही थोडी ॲडमिशन प्रोसिजर सांगणार काय माझं मुलगा सर तीन वर्षाचा झालेला हो हो सर म्हणूनच तर विचारत आहे तुम्हाला तर सर थोडं फी स्ट्रक्चरबद्दल तुम्ही सांगाल का मला अच्छा अच्छा सर पण जसं न वर्षाची फीस वेगळी भरावी लागते आणि जी महिन्याची प्रत्येक महिन्याला द्यायची असते ती वेगळी असते काय अच्छा अच्छा तर त्या सर त्या फीसमध्ये कुठकुठल्या फॅसिलिटी अवेलेबल्स आहे आणि सर थोडं अच्छा सर आणि त्यांना म्हणजे सांस्कृतिक जे कार्यक्रम असतात त्याच्याबद्दल म्हणजे थोडं सांगू शकाल काय काय कु कुठल्या महिन्यात होते सांस्कृतिक कार्यक्रम

अच्छा अच्छा आणि थोडंसं स्पोर्ट्स स्पोर्ट्सच्या ह्याच्याने जसं आपलं स्कूल आंतरराष्ट्रीय स्थळापर्यंत गेलेलं आहे का अच्छा सर अच्छा सर ठीक आहे सर